हां सचिन कोच का हां सर मला ट्रेनिंग घ्यायची होती मी सुरभी माने बोलते आहे मला बॅडमिंटनची ट्रेनिंग घ्यायची होती नाही हां हां स्कूलमध्ये वगैरे घेतला म्हणजे केला आहे मी हो हो हो हो मा आणि आणि माझी काय ओके माझी दोन महिन्यानंतर टुर्नामेंट्स आहेत तर तर त्यासाठी मला ट्रेनिंग घ्यायची आहे तर माझा प माझा परफॉर्मन्स मला वाढवायचा आहे तर मग कसं काय ओके हो चालेल

हां चाल हां चालेल सर कॉलेजच्या लेवलवर मी खेळलेली आहे मी सेमीफायनलपरे सेमीफायनलपर्यंत गेली आहे आता फायनलसाठी हे करते काय हो हो हो हो हो फायनलसाठी आणि माझा माझा डायट सध्या डायट पण तुम्हीच ठरवाल ना हो हो चालेल हां हां मग सर तुमची फी किती आहे

ठीक आहे बरं ठीक आहे कधीपासून सुरु करायचं ठीक आहे चालेल चालेल मग उद्यापासून आपण सुरु करू या धन्यवाद